आयुष्यात कला ही फार महत्त्वाची आहे आणि तिच्यामुळेच समाज चांगला होण्यास मदत देखील होते कारण माणसाच्या जीवनात कोणती ना कोणती तरी कला एक आवश्यक आहेच कोणतीही असो कला असेल तर तो त्याचं जीवन चांगल्याप्रकारे जगू शकतो त्या कलेमुळे तो पैसे कमावू शकतो काम मिळवू शकतो आणि त्याच्यामुळेच कोणतीही कला जरी असेल जशी तुम्ही टेलर काम म्हणा का सुतारकाम म्हणा अशा खूप कुंभारकाम म्हणा अशा खूप खूप कला आहेत त्याच्यात डॅन्स वगैरे सर्व येते अशा खूप खूप कला आहेत किंवा कोणती जरी एक जरी असेल तरी पण माणसाचं जीवन सुरक्षित होते तो त्याच्या कलेमार्फत पैसे कमावू शकतो त्याचं जीवन सुरक्षित करू शकतो आणि त्याच्यामुळेच एक समाजाला आपलं एक ओळख निर्माण होते आणि त्याच्यामुळेच समाजात समाज चांगला होण्यासाठी देखील मदत देखील होते म्हणून आयुष्यात ही कला फार महत्त्वाची आहे